मला जर कोणते वाद्य वाजवायला आवडेल असा जर प्रश्न विचारला तर मला ना पियानो वाजवायला आवडेल पियानो का वाजवायला आवडेल तर पियानोमध्ये एक पियानोमध्ये वेगवेगळ्या ध्वनी आपल्याला ऐकायला येत जातात आणि त्याची त्याची जी ब प्रॅक्टिस किंवा त्याची जी आपल्याला हे करायचे असतात त्याची प्रयत्न करायचे असतात ते ते खूप हे करायचे असतात तर म्हणून मला पियानो वाजवायला आवडेल पियोनोमध्ये वेगवेगळे गाणे पण आपल्याला गाण्याच्या मा माध्यमातून आपल्याला ते पियानो वाजवायला वाजवता येते त्यामुळे मी पियानो वाजवा वां वां मी पियानो वाजवायचा मला पियानो वाजवायला आवडेल आणि पियानोमधून मी माझं माझं फ्युचर पण करिअर फ्युचर जर मला बनवायचं असेल तं त्याच्यामध्ये पण बनवू शकतो